मी हायरचं रूम हीटर विकत घेतलं आणि ते दोन महिन्यांपासून खूप छान काम करत आहे याच्याआधीही मी खूप सारे हीटर यूज केले पण त्यांचा काही चांगल्यापैकी मला वापर झाला नाही पण ही मला खूप आवडलं आणि मी माझ्या मित्रानांही सजेक्ट करेल की त्यांनी हाच हीटर यूज करावा